आम्ही जास्तपैकी सण म्हणजे दिवाळी गणपती हे जास्त स् म्हणजे साजरा करतो आणि त्या गोष्टीमध्ये आम्हाला जास्त हजेरी लावणं आवडते कारण हा गणपतीचा सण असा आहे ना की पूर्ण कुटुंब म्हणजे तुमचे गावातले राहणारे लोक तुमच्या घरातले राहणारे लोक तुमच्या ज्या घराच्या लांब राहणारे लोक ही गोष् लोक तुम्हाला भेटायला येतात तुमच्या देवांना भेटायला येतात म्हणजे हा सण एवढा भारी आहे ना एवढं चांगलं आहे की तुम्हाला सगळ्यांना सगळ्या कुटुंबाला आहे ना एक म्हणजे साथ मिळते एक दुसऱ्यांची दिवाळी हा सणसुद्धा ही चांगला आहे म्हणजे त्याही गोष्टीमध्ये सगळे मिळतात पण ते एवढे नाही मिळत जेवढे आपण गणपतीच्या सणामध्ये मिळतो कारण दिवाळीत सगळ्यांना आपल्या आपल्या घरात साजरं करायला आवडतं आणि गणपती आपण एक दुसऱ्यांच्या घरात भेटसुद्धा देतो देवांचेही सुद्धा म्हणजे आणि भेट होऊन जाते आणि चांगलंही वाटतं तुम्हाला हे जास्त बघितलं गेलं की गणपती सण हा फार आवडतो कारण आमचं सगळ्या कुटुंब एक दुसऱ्यांना मिळतात गप्पागोष्टी होतात ही एक म्हणजे असं सण आहे जे माझं सगळ्यात आवडतीचा सण आहे आणि या सणामध्ये मी प्रत्येक जागी हजेरी लावा अशी माझी म्हणजे एकदम मी प्रयत्न करते